हॅलो हां इनड्राइव्ह कॅब मी मोहिणी बोलते मी ठाण्याला जाण्यासाठी गोरेगावरून कॅब बुक केली तुम तुमचं ड्रायवर येत नाईये दोन वेळा मी कट करून पुन्हा पुन्हा ऑर्डर टाकते पुन्हा पुन्हा ते ड्रायव्हर कट करतात आणि साधारणतः पाहूनताच झाला आणि मी अशीच उभी आहे तर तुम्ही ड्रायव्हर पाठवणार की काय करायचं तर तर जर तुमची कॅब आली नाही तर मला वेळेवर माझ्या मीटिंगला ठाण्याला पोचता येनार नाई त्यामुळे मला खूप नुकसान होनारय तर त्याचं तुम्ही नुकसान भरपाई देणार की तु की काय करनार तसंच मी तुमची जर कॅब मला वेळेवर सर्व्हिस देत नसेल तर मी रद्द करू श रद्द करते आणि बरं ती काय नाही यायचं तर समोरच्या ड्रायवरनी फोन करून तरी ॲटलीस्ट सांगायचं की मी येत नाईये परंतु इथे तर दिसतं तर फक्त का ऑफिशियली कॅब कॅन्सल करतात असं मी सात ते आठ आठ कॅब कॅन्सल करते त्यामुळे मी माझं प्रोग्रामच मी रद्द करते आणि यापुडे मी इनड्रायव्हला कधीच बोलवणार नाई मी नॉर्मल टॅक्सी करून जाईन पण इन इनड्रायव्हला देनार नाई तसंच तुमचं जे रेटिंग आहे ते मी कमी करीन आणि तुमच्यासाठी माझा झालेला नुकसान आणि भरून करण्यासाठी तुमच्या कंपनीमदे काय प्रोसिजर अवेलेबल आहे ते मला सांगण्यात याव